आमच्या भागामध्ये हिंदू धर्म जास्त प्रमाणात आहे आणि या भागामध्ये आमच्या स्टेशनच्या जवळच्या भागामध्ये गुजराती जैन लोकांचं वर्चस्व जास्त आहे आमच्या बिल्डिंगमध्ये ज्या बिल्डिंगमध्ये मी राहतो त्या बिल्डिंगमध्ये सगळ्या प्रकारचे लोकं राहतात म्हणजे मराठी उत्तर प्रदेशी जैन गुजराती ख्रिश्चन इत्यादी लोकं सर्वांचं प्रमाण जास्त आहे